सांगली जिल्ह्यात मराठीच लोकं जास्त राहतात त्यामुळं मराठीची संस्कृती सण वार पाळले जातात जसं करून सांगली जिल्ह्यातील शिराळा तिथं नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते मिरवणूक मिरवणुकीवर बंदी आली आहे पण घरोघरी तिथं जिवंत नागाची पूजा जाते ते एक संस्कृती जोपासली जाते तसंच सांगली जिल्ह्यातील आष्टा गाव इथं चौंडेश्वरी देवीचं म्हणजे जोगनी उत्सव साजरा केला जातो जून महिन्यात असतो तो एकदा पाच किवा सात दिवस तो उत्सव साजरा केला जातो पूर्ण गावात रीतिरिवाजी जुन्या परंपरेनुसार दैत्याचा शोध घेण्यासाठी चौंडेश्वरी देवीने पाच दिवस दैत्याचं रूप घेऊन किंवा प्रत्येक वस्तूत त्याला हुडकण्यासाठी रूपं घेतलेले आहेत जसं पिसू आळूमळू जोगन्या घट असं लोट प्रत्येकाचं रूप घेऊन तिनं दैत्याला हुडकले शेवटी दैत्य तिला पाचव्या दिवशी सापडतो त्या दिवशी मुखवटे आणि आरगडी यांचं युद्ध होतं म्हणजे दैत्याचं आणि देवीचं युद्ध होतं तो कार्यक्रम शेवटच्या दिवशी असतो चौंडेश्वरी देवीनं दैत्याचा वध केला ते मुखवटे दहावा त्याला दहावा म्हणतात दहावांचा खेळ इतका छान असतो की पू पूर्ण पंचक्रोशीत किवा पूर्ण महाराष्ट्रात हां सण साजरा त्या गावामध्ये आष्टामध्येच सवा लेके आष्टा म्हणतात किवा जोगनं जोगन्यांचा देवीचं इतकं छान महत्त्व आहे महात्म आहे जागृत देवस्थान आहे त्याचप्रमाणे आमच्या सांगली जिल्ह्यात औदुंबर ठिकाण दत्तांचं ठिकाण आहे इतकं शांत नदीच्या कृष्णेच्या काठी दत्तांचं म्हणजे वस्त वस्ती आहे वास आहे स त्यामुळं सांगली जिल्ह्याला बरेच सांस्कृतिक किवा सा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात नाट्य स संस्कृती आहे नदीचा भाग असल्यामुळं सुजलाम सुफलाम पूर्ण सांगली जिल्हा आहे